भारतातील मुख्य धार्मिक स्थळे केदारनाथ उज्जैन त्र्यंबकेश्वर काशी वैष्णोदेवी अमरनाथ गिरनार तिरुपती बालाजी गणपतीपुळे अयोध्या पंढरपूर शिर्डी साई बाबा शनी शिंगणापूर कोल्हापूरची आंबाबाई तसेच बारा ज्योतिर्लिंगं मुरुडेश्वर हंपी खिद्रापूर अष्टविनायक गाणगापूर पिठापूर नर नरसिंहवाडी औदुंबर असे अनेक आहेत त तसंच प्रत्येक गावामध्ये आमच्या इथे कोकणात प्रत्येक गावामध्ये यात्रा साजरे केले जातात प्रत्येक सणांना तसंच त्या आमच्या इथे एक देवीचं मंदिर आहे तिथे नवरात्र उत्सवांमध्ये गळाची यात्रा केली जाते गळाची यात्रा म्हणजे असं असतं की एका मध्ये गळाला पाच फासे अडकवलेले असतात आणि जर कोणी तिथे नवस बोलला असेल आणि तो पूर्ण शुद्ध मनाने बोलला असेल तर त्या गळाला त्याला अडकवलं जातं आणि पूर्णपणे गोल फिरवलं जातं जर शुद्ध मनाने बोलला असेल तर ते त्याला त्या गळाच्या पाठीला जे हुक लावले जातात त्यांचा कुठलाही त्रास होत नाही काही होत नाही पण जर त्याच्या मनात काही खोट असेल किंवा त्याने काहीतरी असं मजा म्हणून काहीतरी केलं असेल तर त्याला त्या गळाचा त्रास होतो आणि तो त्यात पूर्णपणे अडकून जातो अशी ती गळाची यात्रा अशी ती नऊ दिवस चालते पूर्णपणे तसेच होळीच्या दरम्यान पालखी नाचवली जाते काही खेळ असतात पालखी होळीच्या दहा दिवस आम्ही पूर्ण होळी नाचवतो आणि होळीच्या दिवशी ती पालखी नाचवली जाते पूर्ण गावभर ती पालखी फिरवली जाते अशा प्रकारे पालखीचे सोहळे होतात तसेच खेळ असतात दहा दिवस खेळ खेळले जातात आट्या पाट्या हा तसा कालबाह्य होत चाललेला खेळ आहे आहे पण तो फक्त होळीच्या दिवशी म गावातली म मुलं हा खेळ खेळतात अशा प्रकारचे खूप सारे खेळ आम्ही इथे खेळतो